महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि पारंपरिक असं खूप मोठं सौंदर्य लाभलेलं आहे आता आपल्या राज्यामध्ये फिरण्यासाठी म्हणाल पर्यटकासाठी पर्यटनासाठी म्हणाल तर खूप खूप खूप पर्याय आहेत कोणी समुद्र किनाऱ्याला जातो कोणी डोंगरदऱ्यामध्ये किल्ले बघायला जातो काही समुद्रातले किल्ले बघायला जातो असे बरेचसे काही आहेत आता त्याच्यामध्ये जर आपण महत्त्वाचे असे काय म्हणायचो म्हटलं तर अजंटा एलोरा कैलास मंदिर सिद्धिविनायक मंदिर रायगड किल्ला जंजिरा किल्ला देवबाग मालवण तारकर्ली गणपतीपुळे श्रीवर्धन हरिहरेश्वर हे पर्यटन जी स्थळं आहेत ही कायमही पर्यटकांनी भरलेली असतात तिथे कधीही जा तुम्हाला कोणना कोण कोणना कोण भेटणार ह्या गावामध्ये पर्यटकांची खूप चांगली सोय पण ठेवली जाते कुठल्याही प्रकारचे त्यांना अडचण होणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही ह्याची पूर्ण सोय केलेली असते आराम केसात आरामात राहण्यासाठी त्यांना चांगल्या रूम्स त्यांच्या सर्व सोयी सोब सोयी व्यवस्थित होतील त्यासाठी अशी पूर्ण व्यवस्था त्यांच्यासाठी चांगले चांगले सी फूड्स गावाकडचे जे काय आपलं जे नॅचरल जे फूड असतं ते नॅचरल फूड्स वगैरे सर्वांची सोय केलेली असते त्याचबरोबरीने जर तुम्हाला हे नाही करायचं दुसरं आपल्याला तुम्हाला गेम झोन वगैरे करायचं आहे फिरायचं आहे तर त्यासाठी पण महाराष्ट्रामध्ये खूप सोयी आहेत खोपोलीमध्ये एमॅजिका आहे एमॅजिकामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या राईड्स आहेत तिथे तुमच्या अख्खा एक दिवस तुम्ही खेळून खेळून जाल पण ते स राईड्स संपणार नाही बोरीवलीला एसएल वर्ल्ड आहे एसएल वर्ल्डमदे एसएल वर्ल्ड आणि वॉटर पार्क दोन भाग आहेत त्या दोन्हीमदे गेलं तर तुमचे अख्खा दिवस त्याच्यामधे निघून जाले एवढ्या राईड्स आहेत त्यामुळे महाराष्ट्रामधे पर्यटकांसाठी काय इंटरेस्टिंग आहे हा कधी प्रश्न पडलाच नाही